दुपारचं जेवण जर बनवायचं असलं तर मी पौष्टिकच बनवते कारण पौष्टिक जेवण जे आहे तर खरं म्हणजे वरणभात वरणभात वगैरे आपण कसं तूप घेतो तूप वगैरे खाल्ल्यानं स थोडंसं पौष्टिक असते आणि रात्रीचं जेवण जे असते रात्रीच्या जेवणामध्ये जास्तीतजास्त मी भाकरी किंवा खिचडीच तयार करते भाकरी जी अशी आहे की भाकरी खूप हलकी असते पचायला पण त्रास होत नाही जास्ती पचून जाते जड वाटत नाही जास्त आणि खिचडी पण जी असते ती हलकीफुलकी असते खिचडी खाल्ल्याने त्रास होत नाही काही वेळेला भाकरी जर खायचं म्हटलं तर त्यामध्ये आपण दूधभाकरी किंवा तेल मीठ भाकरी वगैरे असं खाऊ शकतो